दुचाकी म्हणजे आता दोन प्रकारच्या दुचाकी आहेत एक तर सायकलला पण आपण दुचाकी म्हणतो आणि जी मोटरसायकल असते त्यालापण आपण दुचाकी म्हणतो तर मी दोन्हीमध्ये कार्यक्रमामध्ये जो काही स्पर्धा झाल्यात त्यामध्ये आयोजित झालो होतो तर जी सायकल जी असते त्या सायकलमध्ये आमच्याकडे नॉर्मली मी शाळेमध्ये असताना एक तर जोरात सायकल कोण चालवतं एक लिमिटेड असं किलोमीटर जी राहते ना त्या किलोमीटरमध्ये सहभागी झालो होतो त्यामध्ये माझा दुसरा क्रमांक आला होता त्यामध्ये खूप घाम वगैरे गळते आणि खूप दिवसाची प्रॅक्टीस पण पाहिजे कान की मांड्या वगैरे पण खूप दुखतात त्यामध्ये आणि एक आपल्याला तसं व्यवस्थित अनुभव पण पाहिजे आणि त्याचबरोबर पॅक्टीस पण पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरं दुचाकीची एक स्पर्धा होती ती म्हणजे की स्लो सायकल आता जोराने सायकल तर कोणीपण चालवू शकतं पण स्लो सायकल चालवताना खूप मोठा कस लागतो कारण की स्लो म्हणजे अक्षरशः काही काहीक तर जे लोकं पॅक्टीस करत होते जे मुलं लोकं म्हणजे मुलं तर ते अक्षरशः एक एकदम असं बिलकूल आरामात शंभर मीटरच्या ह्याच्यामध्ये पाच मिनिट लावत होते आणि जो जास्ततजास्त वेळ लावणार स्लो सायकलमध्ये तो विन त्याच्यामध्ये जिंकणारा एक व्यक्ती असायचा तर त्यामध्ये पण मी घेतलं त्यामध्ये पण माझा दुसरा क्रमांक आला होता तर ते एक खूप चांगलं होतं आणि त्याचबरोबर मग जे मोटरसायकलची शर्यत आहे ना त्यामध्ये थोडासा रिस्की राहते त्याच्यामध्ये हेलमेट वगैरे पण पाहिजे सोबतच आपलं जे जे काही नी वगैरे राहतात आपल्या टोंगळ्या घुटक्याचे त्याच्यासाठी पण एक विशिष्ट ते हे काय कारण की मोटरसायकल जर करतो म्हटलं तर रस्त्याने खूप मोठा मोटरसायकलचा जसं की स्लीप होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये काही अपघात होऊ शकते ज्याचसाठी त्याचे कॉस्च्युम्स वगैरे जे असतात ना ते सर्व वाफरायला पाहिजात ते पण केलं म्हणजे आव त्यावेळेस आपण युज करू शकतो जसं मी केलं होतं त्यामध्ये माझा पाचवा क्रमांक आला होता कारण की काही काही जी मुलं आहेत ना ते खूप सारी लोकं खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात अनुभव आहे आजकाल तर मोटरसायकल सर्वच लोकं चालवतात त्यामुळे काय झालं की त्याच्यामध्ये आणि त्या मोटरसायकलमध्ये जसं आता फास्सची फास्स् जे मोटरसायकल चालतात एक विशिष्ट किलोमीटर अंतरावर ते तर केलंच पण त्याचबरोबर स्लोमध्ये पण चालतात तर स्लोमध्ये जर विचार केला तर एक शंभर किंवा दोनशे मीटरची मोटरसायकलची जर शर्यत लावली तर त्यामध्ये आपण दोन तीन मिनटात कसं पोचू शकतो कारण की मोटरसायकल तुम्ही एक किंवा दोन किलोमीटरच्या स्पीडने जरी चाललो ते बंद पडू शकते ते बंद पण नाही पडल्या पाहिजे आणि तिथपर्यंत पोचल्या पण पाहिजे तर हा एक मोठ्ठा प्रामुख्याने असतो त्यात दोन्हीमध्ये मी जो अनुभव घेतला तो अतिशय असा टोटली वेगळा अनुभव होता तर मोटरसायकल सायकलमध्ये तर दोन्ही पण स्लो आणि फाशमध्ये मिळाला जो दुसऱ्या दुसऱ्या क्रमांक आला होता पण मोटरसायकलमध्ये जे फाश्ट होती त्यामध्ये तर पाचवा आला आणि जी स्लो होती त्यामध्ये तर खूप कसरत कराव लागते त्यामध्ये असं विचार केला की मी शर्यत पूर्ण करू शकलोच नाही तर त्याच्यामुळे ज्या काही स्पर्धा होतात त्याच्यामध्ये असं खूप सारं चांगला अनुभव आला आणि जो मी एन्जॉय पण केला